हॅलो फ्लिपकार्ट मी हेडफोन्स ऑर्डर केले होते मला आज डिलिवर्ड दाखवत आहेत पण मायाकडे अजून आले नाही आहेत आणि प्लस त्याच्यामध्ये तो तुमचा जो डिलिवरी बॉय आहे त्याला मी कंटिन्यूसली कॉन्टॅक्ट करतो आहे त्याने मगाशी माझा फोन उचलला मला सांगतो की येतो करून बट त्याच्यानंतर माझा माझ्याकडे अपडेट झालं की तुमचा प्रोडक्ट डिलिव्हर्ड झालं म्हणून पण माझ्याकडे अजून प्रोडक्ट आलेलं नाही आहे देन त्याच्यानंतर मी त्याला कॉल करतो आहे कंटिन्यूसली तो माझ्याकडे फोनचा आन्सरही करत नाही आहे एकदा फोन उचलला तो मला बोलतो मी गाडी चालवतो आहे मी नंतर कॉल करतो लाईक अ काय आणि असं पण नाही की लाईक ते कॅश ऑन डिलिव्हरी ऑलरेडी मी पे करून मोकळा झालेलो आहे आणि त्याच्यामध्ये तो मला फोनला रिप्लाय करत नाही आहे तुमच्याकडूनसुद्धा मी मेल टाकला तर मला मेललासुद्धा अजून काही आन्सर आला नाही शेवटी म्हणजे मला आता कॉल करावा लागला हां ठीक आहे मान्य आहे बट स्टिल जर मी माझं प्रॉडक्ट मी परचेस केलं आहे मी ऑलरेडी त्याचा पे केलेलं आहे माझ्याकडे प्रॉडक्ट आलंच नाही आहे तर माझ्याकडे डिलिव्हर्ड म्हणून का दाखवतं आहे अहो हो तुमच्या सिस्टममध्ये एरर असेल बट स्टिल तुमच्या जो डिलेव्हरी बॉय आहे त्याने तर ॲट लीस्ट फोन उचलायला पाहिजे ना तोसुद्धा फोन उचलत नाही आहे तो मला उडवाउडवीचे उत्तरं करतो आहे तर त्या गोष्टीला काय अर्थ आहे म्हणजे आम्ही तुम्हाला पे करतो त्या गोष्टीला काही आहे की नाही आहे नाही तुम्ही काही करा एक तर माझी ऑर्डर कॅन्सल करा आणि व्हाॅटेवर जे काही मी पे केलेत ते मला कॅशबॅक आत्ताच्या आत्ता मला हवेत नाही तर ठीक आहे जे काही आहे मी आणखीन वाटल्यास तुमचे जे कोणी आहेत त्यांना मी वाटल्यास वरच्यांना मी मेल करतो नाही तर कॉल करून मी त्यांच्याशी कनेक्ट करतो आणि तुमचं हे जे काही सध्या चालू आहे ना आणि मायाकडे पहिल्यांदा नाही झालं हे सेकंड टाइम झालं मी लास्ट टाईमसुद्धा वॉर्न केलं होतं तरीसुद्धा ॲज इट इज हेच चालू आहे हा ठीक आहे तुम्ही काय ते बघा आणि मला आत्ताच्या आत्ता काय ते कळवा हां